जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच मराठी भाषा ही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते मुख्य भाषांशी नाते कायम ठेवलेली तिची पोटभाषा तर बारा कोसागणिक उच्चारात शब्दसंग्रहात आघातांत व वाक्याप्रचारांत बदलत राहते असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो पिढ्यान् पिढया विशिष्ट राज्यात स्थायिक झाल्यामुळे मराठी भाषिकांच्या यांच्या मूळ म्हराटी बोलीवर त्या राज्याच्या स्थानिक भाषेचा ठसा सुस्पष्टपणे उमटलेला दिसतो त्यामुळे मी मराठी बोलतो असे कुणी विधान केले तर कुठली मराठी बोलता असा प्रश्न आपोआपच उपस्थित होतो कारण मूळ मराठी भाषेचे व्याकरण जरी एक असले तरी स्थान महात्म्यानुसार मराठी बोलीचे कोकणी मराठी कोल्हापुरी मराठी कारवारी मराठी अहिरणी मराठी मार मराठवाडी नागपुरी असे अनेक विविध प्रकार कानावर पाडतात भौगोलिक परिसरानुसार कोल्हापुरी चंदगडी नागपुरी मराठवाडी कोकणी बेळगावी मालवनी मोरस मराठी झाडी बोली तंजावर बागलानी नंदुरबारी खाल्लँगी वरलँगी तात्तांगी डोंगररांगी जमनेरी खानदेशी असे बोलीचे अनेक उपप्रकार होतात त्यानुसारच मराठी भाषा ही आपल्या प्रादेशिक इतर भाषांपेक्षा थोडीशी वेगळी जाणवते व त्यामदे आमूलाग्र बदल करून आपन ती आमलात आणत असतो मराटी भाषेमद्दे जगातील बहुतेक भाषांप्रमाणेच मराटी भाषा सुद्धा अनेक पद्धतीत बोलली जाते पोटभाषा जरी भरपूर असल्या तरीसुद्धा राहणीमानानुसार त्या त्या ठिकाणी वेगळी भाषा ही बोलली जातेच खूपच छान ही मराठी भाषा आपली आहे व ती विखुरलेली आहे पूर्ण जगामध्ये देशामध्ये